आ आधीच्या बाया हा सकाळी उठून सडा सारवण करून रंगो रंगोळी काढत असायच्या मुलं स सकाळी उठून व्यायाम खेळ खेळणे आणि सकाळी उठून लपंडाव हे ते सगळे खेळ खेळत होते आधीचे मुलं शिश मुलांचं शिक्षण पूर्ण व्हायचं आणि मुलींना शिक्षणाला बाहेर जाऊ देत नव्हते आणि घरातले मुलींना चूल आणि मुल हेच सांभाळावं लागत होतं आणि सण गावात गावामध्ये सगळे मिळून सण मनवत होते पण आताची आताची पिढी ही अशी आहे की जॉब असल्याकारणाने ते एकत्र स सण मनवू शकत नाही आणि बाहेर असल्याकारणाने त्यांना हे शक्य होत नाही आधी सगळे लोक सोबत असायचे जॉईंट फॅमिली असायची जॉईंट फॅमिलीमध्ये सगळ्यांचे मान सन्मान सगळं व्हायचं आणि जे मोठे सांगायचे ते सगळं करायचे पण आताची पिढी अशी आहे की ती जॉबवर असल्याकारणाने ते मुलांनाही त्यांच्या आयांसमोर आयांसोबत ठेवतात ते मुलांचाही सांभाळ करू शकत नाही मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना आया ठेवावी लागते आणि दिवाळी पहिलेची लोक दिवाळी हे सगळे मिळून मिसळून करत असायचे फराळ पाणी सगळं आणि आ होळी पण ते एकत्र मिळून करत असायचे कलर हे ते सगळं एकत्र होऊन खूप खेळ खेळायचे आणि आताचे होळी हे एकटे एकटेच खेळतात आणि आधी दसरा हा सण सगळे मिळून सगळ्यांना सण देऊन करत होते आणि आधीचे लोक कपडे हे फुल पातळ शर्ट पँन्ट धोतर हे सगळं घालायचे आणि आताची पूर्ण मॉडल फॅमिली असल्याकारणाने ते शर्ट कपडे शर्ट पॅटनचे सलवार सूट गाऊन हे सगळे घालतात आणि जेवण आधीचं जेवण स भाकर चटणी मिरचीचा ठेचा हे सगळं असायचं आताच्या जेवणामध्ये नूडल्स मंचुरियन ह्या सगळ्या वस्तू असतात आधीच्या जेवणामध्ये सगळं ओरिजिनल होतं आणि आताच्या जेवणामध्ये सगळं हे नकली असल्याकारणाने ती मुलांची तब्येतीसुद्धा बिघडू शकते